आत्ता चालूच्या न्यूजमध्ये रोहित शर्मा वर्ल्ड कप घेतलेला आहे आणि रोहित शर्मानी वर्ल्ड कप घेतलेला आहे आणि सध्याच्या न्यूजमध्ये म्हणलं तर जे एरोप्लेन क्रॅश झालेला होता त्या एरोप्लेनमध्ये अडीचशे लोक गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक माणूस जे नशीबवान होता ते उरलेलं आहे त्या माणसाचं नशीब त्याचा स्वत सख्खा भाऊ त्याच्यामध्ये गेलेला होता आणि ते पण सीट चेंज केल्यामुळे गेलेला होता कारण की त्याच्या भावाची शीट होती ती त्याच्या भावाच्या शीटवर त्यानं बसलेला होता समजा दुर्दैवाने त्याचा मृत्यू नव्हता त्यावेळेस त्याच्यामध्ये समजा त्यानं स्वत वाचला आणि त्याचा भाऊ गेला त्याच्यामध्ये आणि ह्या न्यूजमध्ये समजा पूर्ण भारत देश दुखामध्ये होता त्यावेळेस स्वत जे आपले मोदीसाहेब आहेत त्यांनी स्वत येऊन त्या माणसाशी चर्चा करून बोलून गेले होते हॉस्पिटलला त्यावेळेस जे काही झालं समजा हॉस्पिटलमध्ये येऊन बोलल्या गेले की दोन्ही इंजन क्रॉस झाल्यामुळे समजा ते अपघात झाला होता आणि त्याच्यामध्ये पूर्ण अडीचशे लोक गेले याच्यामध्ये पूर्ण भारत देश एकदम दु खामध्ये होता त्यावेळेस हे पूर्ण येऊन मोदीजीनं स्वत त्या गोष्टीचा तिथे येऊन मुलाखत घेऊन आपल्या भारत देशामध्ये जे दु खद घटना झाली त्याचा पूर्ण निर्णय घेऊन त्यांना भेटले होते